हो भरपूर काही त्रास होतो कारण की मी एकदा रामेश्वरमला गेलो होतो तिथे आपली मराठी बोलत नाही आणि हिंदी पण काही प्रॉपर बोलल्या जात नाही तर तिथली जी भाषा तामिळनाडू कर्नाटकी त्या भाषा आहेत तर त्या आपल्याला समजत नाही तर तिथे भरपूर काही प्रवास करावे तेवढेच म्हणा फिरतानी भरपूर काही त्रास झाला मग त्यांना अर्ध इंग्लिश अर्ध असं समजवून इशाऱ्याने असं करत आपल्या त्यांना समजवून सांगा लागतं त्या लोक आपल्याला समजव तर असे भरपूर काही अडचणी येतात आणि मग त्यांच्याशी आपण हातवारे करून इशारे करून काही गोष्टी हिंदीमध्ये काही गोष्टी इंग्लिशमध्ये अशा दोन्ही मिक्सअप करून आपण त्यांना समजावून सांगतो या ते आपल्या समजावतात अशा प्रकारे तो तिथे आपण संवाद केल्या जातो